मला दगडूशेट बघायचा आहे पुण्यामधला बाईकवरये आणि व सर्व जे काही देवस्थानं आहेत तिकडे जाऊन मला पाहायचं आहे नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतात त्यामुळे आपण जेव्हा आपण बाईक घेऊन बाहेर निघतो जेव्हा आपण एकटे राहतो तेव्हा आपल्या खूप काही शिकायला भेटते दगडूशेठ लालबागचा राजा आहे त्याची मिरवणूक तुळजापूर औंढा नागनाथ बद्रीनाथ केदारनाथ हिमालय अमरनाथ त्या साईडला आम्ही फिरू शकतो हिमालय प्रदेश तिकडे पण जाऊ शकतो चीन आपलं नेपाळ झालं भूटान झालं त्या जागी आपण बाईकद्वारे जाऊ शकतो कारण सर्व अखंड भारत फिरून आपल्याला एक एक्सपिरियन बसतो की आपण फिरलो नी आपल्या मनाला समाधाान भेटते की आपण खरं जीवन आपण जगलोत कारण आजकालच्या जगात सर्वजण बिझी आहेत कुठं जायचं नाही काहीच नाही सर्व सर्व आपल्या कामात व्यस्त आहेत त्यामुळे त्यांना जग वगैरे बघता येत नाही ही चांगली वाईट थोडी वाईट गोष्ट आहे स्वत साठी पण कारण जगावं माणसाने स्वत साठी फिरावे सगळीकडं व्यवस्थित बघून घ्यावं सगळं देवदर्शन काय आहे ते नवीन नवीन लोक भेटतील तुम्हाला त्याद्वारे तुम्ही जासाल जेव्हा नवीन नवीन सिटीजमध्ये किंवा नवीन नवीन शहरामध्ये तुम्हाला एक अनुभव येईल की अशी काही माणसं आहेत एक्सपिरियन्स तु मग न्यू एक्सपिरियन्स भेटतील करायला इकडे जा तिकडे जा सर्व आपण फिरू शकतो